आमच्या शेजारचे आजोबा नुकतेच निधन पावले आहेत त्यासाठी मी त्यांच्याकडे मी त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेले तिथं त्यांना तिथं त्या काकांना मी भेटले त्यांच्याबद्दल शोक व्यक्त केला व त्यानंतर त्यांचे मृत्यूचे प्रमा प्रमाणपत्र बनवण्यासाठी मी त्यांच्यासोबत कार्यालयात गेले कार्यालयामध्ये जाऊन तिथं त्या त्यांची नोंदणी केली त्यांनी त्यांचं आधार कार्ड वगैरे ते मागितले त्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांनी विचारले कधी गेले काय वगैरे सगळं विचारलं त्यांनी ती माहिती घेतली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले की कुठं कुठं कोणत्या कोणत्या फॉर्मवर काय काय भरायचं आहे त्यांचं त्यांच्या त्या शोक हानीबद्दल त्यांनीही त्यांच्या त्या हानीबद्दल त्यांनीही शोक व्यक्त केला कार्यालयात घेऊन त्यांनी आम्हाला कार्यालयात आत बसवले व त्यांनी जरा वेळ बसायला लावले त्यांनी सांगितले मृत्यूचे प्रमा प्रमाणपत्र तयार व्हायला जरा वेळ लागेल गर्दी होती फार मग नंतर मृत्यूचं प्रम प्रमाणपत्र तयार झाले व आम्ही तिथून निघून आलो अशाप्रकारे मी आमच्या शेजारच्यांना शेजारच्या कुटुंबातील वृ मृत्यू पावलेल्या व्यक्तीला वृ व्यक्तींचे आधार व्यक्तींचे नोंदणी आम्ही करून घेतली